हो

ओके मग आमच्याकडे तुम्हाला बरेच इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस मिळतील म्हणजे जसं की आमच्याकडे टी व्ही फ्रीज ओवन फॅन लाईट बरंच काही मिळेल ओवन ओके आणि मोबाईल फोन्स लॅपटॉप्स वगैरे तुम्हाला असं पण पाहिजे असेल तर मग मी तुम्हाला मागवून देऊ शकते

ओके मग आपण एका एक एक गोष्टीपासनं डिस्कस करत येऊया हां मग मी काय म्हणते टी व्ही आहे ना हो स्मार्ट टी व्ही म्हणजे ज्या तुम्हाला तुम्ही गुगल असिस्टंट असेल त्याला म्हणजे ज्यावरनं तुम्ही सर्च करू शकता डायरेक्ट म्हणजे जसं आपण मोबाईल ऑपरेट करतो तसंच आपण करू टी व्ही पण ऑपरेट करू शकते सॅमसंग आहे हुंडाई आहे हेअर आहे आणि रेडमी मी तर तुम्हाला सांगेन सॅमसंग बेस्ट आहे तुम्हाला किती इंचीसपर्यंत पाहिजे म्हणजे थर्टी टू फॉर्टी थ्री ओके मग त्याची प्राईस तुम्हाला फॉर्टी थर्टी ना थर्टी नाईनपर्यंत बसेल आणि आता जर तुम्ही मान्सूनचे ऑफर्स सध्या सुरू आहेत आमच्याकडे मग तुम्ही आ

मग फ्रीजवर आहेत टी व्हीवर आहेत ओवनवर आहेत आणि तुम्हाला काय पाहिजे ओके मग टी वीवर सध्या जादा ऑफर्स सुरू आहेत मग तुम्ही जर ती सॅमसंगची टी व्ही घेतलात ना थर्टी नाईन थाऊजंडची ती तुम्हाला स साधारण थर्टी सेवनपर्यंत पडेल ओके ओके मं मग त्यात तुम्हाला मी थोडंफार डिस्काउंट पण करून देईल कारण तुम्ही एवढे सगळे प्रोडक्ट्स आमच्याकडे बाय केलात तर ओके आणि तुम्हाला सिलिंग फॅन वगैरे ओके ओके चालेल हां ठीक आहे ठीक ओके ओके चालेल ओके थँक्यू